भारत भारतातील वाहतूक व्यवस्था खूप छान आहे जसे की रोड काम खूप छान झालेले आहेत आता पक्के रोड आलेले आहेत आणि ज्याला म्हणजे ट्रेन आहेत बसेस आहेत एअरोप्लेन आहे ज्याला लोक म्हणजे ज्यान्ला लवकर जायचं असन त्या ठिकाणी त्याला अर्जंट काम ते एअरोप्लेनने जातात ट्रेनने जातात आणि बसेस खूप म्हणजे बसेस खूप अवेलेबल आहेत आणि आता तर खूप सुविधा झाली आहे पन्नास पर्सेंट म्हणजे महिलान्ला पन्नास पर्सेंट ऑफ आहे तर ते ज्यांना म्हणजे कायला पण जायचं असेल तर बसेसने जातात त्यांनी की सस्ता सस्ते हे होऊन जाते आणि पैसे पण वाचतात आणि जिथे कुठे मला जवळपास जसे शाळेला जायचं असेल कॉलेजमध्ये जायचं असेल या काही घरा घरचे काही वस्तू आणायला जायचं कोणी सायकलने पण जातात याने वेळेचा पण थोडासा हे होतो म्हणजे वेळ वाचतो आपला आणि बरेचसे कामं होतात